महेश रेस्टॉरंट मी प्रथमेश बोलतो आहे यवतमाळ दर्डानगरवरून मी काय काल तुमच्याकडे दोन वेज कटलेट एक शिरा प्लेट दोन उपमा आणि एक मिक्स वेज मागवली होती त्याबरोबर चार नान पण होते तर ते आली माझ्याकडे ऑर्डर पण ती मला क कंपनीमध्ये द्यायची आहे तर त्याच्या पावतीची कॉपी लागेल तर ती तुमच्या ॲपवर कशी कुठे आणि कशी मिळते डाउनलोड करू शकतो ते सांगू शकता का मला ते आणि ते मला क कधीही जेव्हा बघायचं असेल तेव्हा त्याची हिस्टरीमध्ये पण मी जाऊन बघू शकतो की मी तुमच्या हॉटेलमधून कधी कधी आणि काय काय ऑर्डर केलं आहे ते धन्यवाद